ओके

हॅलो हो येतो आहे हो हो पण मेहंदी फोट मेहंदी हळदचे टोटल टोटल पन्नास हजार मि पण त तुम्ही फ्रें तुमच्या फ्रेंडने सांगितलं माझ्या फ्रेंडने मग तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट देतो टोटल चाळीस हजार चाळीस हजार वीस हजार टोटल टोटल हो हो एडिट बिडिट एडिट करून देऊ आम्ही तुम्हाला किती दिवसात पाहिजेन चार दिवसात नाही पॉसिबल होणार कारण इवेहेंट्स इवेंट चालू आहे सीजन चालू आहेना आमचा दहा ते पंधरा दिवसात भेटेल हो पी डी एफ आणि कॉफी पण भेटेल तुम्हाला ओके

नाही नाही दहा टक्के डिस्काउंट दिला आहे दो दोघंजण येणार आहे ओके हार्ड कॉपी पाहिजेन का हार्ड कॉपी अल्बम पाहिजे का अल्बम अल्बम कॉपी पाहिजे का त्याचे चार्जेस वेगळे हां तर पाच हजार

पाच हजार ठीक आहे ठीक आहे ठीक तुम्ही तुम्ही येऊन हो हो तुम्ही एकदा येऊन भेटा मला मग आपण डिस्कस करू